सध्याचं युग हे डिजिटल युग आहे असं म्हणतात त्यामुळं आपल्या आयुष्याला वेढून राहिलेले ओ टी टी प्लॅटफॉर्म्स डिजिटल प्लॅटफॉर्म्स ज्याला आपण डिजिटल प्लॅटफॉर्म पण म्हणतो आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स या सगळ्यांनीच आपल्याला मनोरंजनाचं वेगळं वेगळं खाद्य पुरवायला सुरुवात केलेली आहे आता सोशल मीडियामध्ये फेसबुक इंस्टाग्राम किंवा ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममध्ये यूट्यूब आहे या सगळ्यावरून गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपट नाटक याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजनपर सादरीकरण पाहताना ऑनलाईन येताना आपल्यापर्यंत ते पोहचत आहे आणि आपल्याला असं वाटतं की जी पारंपरिक माध्यमं आहेत जी पूर्वीपासून चालत आलेली आहेत आणि या आत्ता ओ टी टी प्लॅटफॉर्मवर किती फरक आहे आज गावाखेड्यातल्या किंवा छोट्या शहरातल्या निमशहरातल्या एखाद्याला एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दलचं नॉलेज असेल माहिती असेल कला असेल टॅलेंट असेल तर तो पुढे येतो आणि ते सादरीकरण करतो आणि सहजपणे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून जगभर पोहोचतो एक साधं उदाहरण आहे आपल्या इचलकरंजी परिसरामध्ये धनंजय पवार ज्यांच्या यूट्यूब चॅनला एक मिलियन फॉलोअर्स आहेत बघा ना त्यांचं कुटुंब त्या कुटुंबातल्या गमतीजमती अर्थात त्याच्या आशयाबद्दल ते जे आशय सादर करतात त्याच्याबद्दल वाद होऊ शकतो नाही असं नाही पण ते अनेक जण बघत आहेत हे आजचं वास्तव आहे आता हे कधीतरी मुंबईला गेले असते कधी नाटका सिनेमांमध्ये काम केलं असतं कधी लोकांपर्यंत पोचलं असतं ह्या शक्यता दुरापास्त आहेत खूप लांबचे आहेत पण त्यांनी मोबाईल घेतला शूट केलं टाकलं आणि आज ते सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत मनोरंजन करत आहेत त्यांच्यावर लोक जेवापाड प्रेम करत आहेत म्हणूनच टी व्हीला त्यांची दखल घ्यावी लागली आणि बिग बॉसमध्ये त्यांचा आगमन झालं हे एक छोटंसं उदाहरण आहे असं खूप वेगवेगळ्या स्तरातल्या वेगवेगळ्या सामाजिक स्तरा सामाजिक स्तरातल्या आर्थिक स्तरातल्या लोकांना एक माध्यम मिळालं आणि ते व्यक्त व्हायला लागले मग ते गाणं असेल नाटक असेल कुठली कला असेल म्हणजे पाकक्रि क्रिया असेल तर या सगळ्याचमध्ये ही माणसं व्यक्त व्हायला लागली आणि इतरांचं मनोरंजन करायला लागली माहिती द्यायला लागली तर या ओ टी टी प्लॅटफॉर्ममुळं डिजिटल क्रांतीमुळं मनोरंजनाच्या क्षेत्रात पण आमूलाग्र बदल झालेला आहे